ग्रामीण आणि समुदायामध्ये खेळ खूप महत्त्वाचे आहेत खेळाचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे शहरी भागात ग्रामीण भागात मुलं शेतामधे जाऊन खेळ खेळतात क्रिकेट झालं कब्बड्डी झालं खोखो झालं आणि शहरी भागांमध्ये मोठमोठे ग्राऊंड्स असतात त्याच्यावर मुलं खेळ खेळतात पण झालंय असं की खेळ खेळून कौशल्य मिळतात ग्रामीण भागातले जे मुलं असतात हे खेळांमध्ये फार उत्सुकता असती शहरी भागात खेळायला एवढे ग्राऊंड्स असतात पण कोणी जात नाही सगळेजण आपापल्या घरात असतात मोबाईलमध्येच गुंग असतात खेळ खेळत नाही तर असं एक कौशल्य आहे की ते विकसित करू शकतात ग्रामीण भागातील लोक मुलं लहान मुलांना खेळायची खूप आवड असते म्हणजे त्यांचे आईवडील शेतामध्ये जातात तरी ते घरी काहीच नाही आता शहरी भागातली मुलं असे घरात कोणी नसलं की आपलं मोबाईल घेतात बघत बसतात खेळत बसतात पण बाहेर खेळत नाही आणि ग्रामीण भागात गोष्ट अशी आहे की मुलं सगळे एकत्र येऊन छान खेळ खेळतात वेगवेगळ्या प्रकारे एकत्र येऊन वेळ घालवतात चांगल्या प्रकारे खेळ खेळतात